ग्रामीण भागातील तरुणासाठीच नाही तर प्रत्येकासाठी शेती हा त्यांचा प्रथम व्यवसाय त्यांना शेती केल्याशिवाय कुठलाही म्हणजे दुसरा व्यवसाय केलं तरीही पण त्यांना शेतीही करायला जाते खूपच नाश असतात काहीतरी दुसरा व्यवसाय करतात त्या श शेती व्यवसायायला जोपण शेती ह त्यांच्यासाठी प्रत्येकाला करणं हे भागच असतो शेतीकडे कसं बघतात तर शे शेती ही त्यांची माता आहे माय आहे आपण शेतीमध्ये काहीतरी पिकवलं तर आपल्याला खायला भेटंल आणि आपण पिकवलं तर आपल्यालाच नाही तर पूर्ण जगाला खायला भेटंल असा त्यांचा एक विचार असतो आणि त्यांच्या पूर्वजांपासून शेती हा व व्यवसाय करता आल्यामुळं ते अभिमानाने स्वाभिमानाने ते व्यवसाय आपला आहे जगण्याचा एक मार्ग आहे म्हणून ते व्यवसाय करतात आपण जर शेती त्या काळ माहीत काही पिकवूनच नाही तर आपल्याला उद्या काय खायला भेटणार असा विचार करून गावातला प्रत्येक तरुन ग्रामीण भागातला शेती करतो शेती ही म्हणजे आता शहरामध्ये कसं ना तर वडील काहीतरी बिझनेस करत असतील तर मुलांनीसुद्धा तो बिझनेस करायचा असं ठरवलेलं असतो त्याचप्रमाणे ग्रामीण भागात घरी शेती आहे म्हटल्यावर शेती करायची आणि आपलं चरितार्थ म्हणजे संसार सुरळीत जायचा असं एक ग्रामीण भागामध्ये ठरलेलं असतं त्या म्हणजे ग्रामीण भागामधल्या जर शेतकऱ्याने शेती केली तरच मला असं वाटते की ही जगाची भूक भागंल त्या जगाची अर्थव्यवस्था सुरळीत चालेल